हॅलो हॅलो हां सोनल बोलत आहेत का आं सोनल मी नयना बोलते आहे अच्छा मी काय म्हणते आहे की खूप दिवस झालेले आहे आपण कुठला मराठी मूव्ही वगैरे काही बघितलेला नाही आहे तर आपण हं तर आपण कुठे जायचं का मराठी मूवी हां सोबत बघूयात आपण कोण राहते तर अच्छा मराठी मूव्हींबद्दल कुठल्या कुठल्या त्या नवीन मूवी आलेल्या आहे एक तर मागे मधात येऊन गेलेली आहे सैराट ती खूप छान चाललेली होती त्याच्यानंतर हं आणि त्यानंतर पण मग एक दगडी चाळ म्हणून एक आलेली होती हां ती पण एक सुंदर होती हां हां खरंच अच्छा ती हं हं मी पण हॉकीवाली ना मी पण ऐकलेली ती वाली छान होती आणि अरे माहिती आहे सैराटमध्ये जे अॅक्टरनी काम केलेलं आहे ते खूप छान आहे ते अॅक्टर्स आणि काम पण खूप छान केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी हं त्याच्यापैकी काहींची नावं आठवतात का तुला मला तर फक्त एकच आवळ आठवते स्वप्नील जोशी त्या मधला स्वप्नील

हं हं हं नंतर दुनियादारी दुनियादारी एक मूव्ही आलेला त्याच्यामध्ये स्वप्नील जोशीनी खूप छान काम केलेलं आहे हं आणि काही एक छान मॅसेज आणि संदेश पण मिळालेला त्याच्यामुळे आणि स्वप्नील जोशीची मूव्ही मला खूप आवडते माझा फेवळता माझा आवडता अॅक्टरच आहे तो अशी लाईव वाटते त्याची अॅक्टिंग त्याने केलेली तर मी काय म्हणते दुनियादारी मूवी आपण बघायची का परत एकदा बघूयात आपण हं हं हो हो हो ठीक आहे चालेल हो हो हो ठीक आहे चालेल चालेल हां चल ओके मग मी करते फोन मी नंतर हां हां बाय